ओके हां ओके ओके बोला हो हां मी आम्ही मालवणमधून बोलत आहे आमचं काही पॅकेज आहे की आम्ही ठराविक ठिकाणं पॅकेजनुसार आम्ही फिरवतो तुम्हाला कुठं फिरायचं आहे आणि किती लोक आहेत सांगू शकता का

ओके किती तारीख बोललात तुम्ही सत्तावीस सत्तावीस जून ना हा सत्तावीस जूनपासून कसं आहे पाऊस पाऊस वगैरे आता सुरू झाला आहे इकडे त्यामुळे इथे आम्ही काही पॅकेजमध्ये असं होतं की कायाकिंग बोटिंग असं आम्ही सुरू केलेलं पण आता आय थिंक जर जर त्या ह्याच्यात पाऊस जास्त असेल तर हे बोटिंग वगैरे सगळं बंद होईल कारण तेव्हा समुद्राचा वगैरे पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम असतो तर आम्ही तुम्हाला सांगू झालं तरी ते पॅकेजमधून आम्ही कट करून आणि तुम्हाला कमी याच्यात पॅकेज देऊ हां त्या कंडिशनवर डिपेंड आहे काय म्हणताय हां वॉटर स्पोर्टस् मी तेच सांगत आहे की तेव्हा पावसाच्या ह्याच्यावर ह्याच्यावर डिपेंड आहे की पाऊस किती पडतो वगैरे आणि इकडे कसं आहे सकाळी तुम्हाला सकाळी जम सकाळी ते करायचं आहे की संध्याकाळी वॉटरस्पोर्ट्स हां प्लॅन फिरायचा पूर्ण दिवसाचा असणार तुम्हाला आम्ही स्पॉटस् फिरवणार त्याच्यानुसार एक स्पॉट असा आहे की तो वॉटरस्पॉट्ससाठीच आहे फक्त मग त्यात स्पोर्ट याच्यावर तुम्हाला सकाळी जायला पॉसिबल आहे की दुपारी की संध्याकाळी संध्याकाळी ओके मग आम्ही तसं हे अरेंज करतो की तुम्हाला संध्याकाळी तिथे पोचता येईल बाकी ते बाकी सगळं आधीच्या सेक्शनमध्ये कवर होईल हं ओके

हां हां वॉटरपार्क हां वॉटर वॉटरपार्क पण आहेत तसं तुम्ही आम्ही तुम्हाला हे फोर्टवर पण घेऊन जाऊ शकतो सिंधुदुर्ग फोर्टवर त्या त्याच्याऐवजी आम्ही तिकडे घेऊन जाऊ शकतो किंवा आता नवीन सर्जेकोट वगैरे ते सगळं झालं आहे तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो

हां मी तुम्हाला व्हॉट्सॲपला टाकू हाच नंबर तुमचा व्हॉट्सअपचा आहे का हां तुम्हाला बँकेचे डिटेल्स त्याच्यानंतर सगळ्या आमची काय स्कीम आहे ती सगळी आम्ही आम्ही तुला वॉट्सएप करतो तुम्हाला तुमचं काय होकार असेल नकार ते तुम्ही सांगा म्हणजे तुमचं फिक्स आहे की नाही ते सांगा

हां जर तुम तुमचं जर पिक झालं तर तुम्हाला दीड हजार रुपये ॲडव्हान्स द्यावे लागतील पा पाच पाच हां

एकासाठी पाच हजार हां ओके कळवा कळवा